तंत्रज्ञान आणि कला उद्योग आणि कलाकारांना खूप चांगल्या म् प्रकारे मदत केलेली आहे जसे की आता सोशल मीडियाचं आहे तर आता जे कलाकार आहेत ज्यांना डान्स वगैरे येते किंवा सिंगिंग येते तर हे फोनच्या द्वारे आपला विडियो काढू शकतात किंवा आपला आवाज रेकॉर्ड करून हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ॲपद्वारे वेगवेगळ्या लोकांना पाठवितात आणि ते फेमस होतात मग ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी कलाकारांसाठी आणि दुसरं झालं म्हणजे ऑनलाइन शिक्षण पण आता जसं की मुलं ऑफलाइन शिक्षण घेतात कॉलेजमध्ये जातात पण कधी कधी कोणाला काही समजत नाही तर तेच विडिओ आपण घरी येऊन ऑनलाइन लेक्चरसुद्धा करू शकतो आता जसं की ॲप आहे यूटूब यूटूबवर आपण वेगवेगळ्या सरांचे क्लासेस करू शकतो त्याच्या मध्येसुद्धा आपल्याला म्हणजे लवकर लेक लक्षात येईल आता असं नाही आहे तिथे की कोणीतरी एकच शिक्षक आहे वेगवेगळ्या सरांची वेगवेगळी लेक्चर आहेत मग आपल्याला ज्याचे आवडले आपण त्याचे लेक्चर करू शकतो आपण ते लवकर समजून घेऊ शकतो आणि दुसरं झालं तर मग कलाकारांचा जर झालं दुसऱ्या तर त्यांना खूप चांगल्याप्रकारे ही संधी मिळत आहे ऑनलाइन याच्यावरून तर कलाकारांना खूप चांगल्याप्रकारे मदत होत आहे हे त्यांचे विडिओ फेमस करत आहेत किंवा ते सुद्धा मग प्रसिद्ध होत आहेत हे खूप चांगल्याप्रकारे आहे तंत्रज्ञानामुळे बऱ्याच ठिकाणी खूप लोकांना मदत होत आहे